आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत जसं की नृत्यकला जे की भरतनाट्यम असतात कथ्थक असतात असे द आमच्याकडे क्लासेस असतात की बाहेरून येतात ज्यांना कोणाला आवडतात ते नवीन नवीन डान्स शिकायचे ज्या ह्याच्यामध्ये इच्छा असतात ना ते येतात जसं की भरतनाट्य कथ्थक क्लास याचे क्लासेस घेतले जातात तसंच संगीत असतात संगीतमध्ये वाद्य असतात पियानो असतात तबलापेटी याचे जे वयाेमानानुसार ज्यांना जे शिकायचं आहे ते शिकवले जाते त्याचे पण आमच्याकडे क्लासेस असतात जसं की एजची काही त्याच्यामध्ये हे नसतात आपल्या शिकण्यावर इच्छा असते की असं काही नाही की आता एज झालं बा कसं शिकू असं काही नसते ज्यात ज्यांना इच्छा असन ते तिथे क्लासेस लावतात छोट्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आणि त्याचे पण आपल्या भारतामध्ये खूप छान छान क्लासेस घेतले जातात जसं की विज्ञान विज्ञानने खूप काही तरक्की केली आता पहिलेच्यासारखं आपल्या भारतामध्ये काहीच राहिलं प्रत्येक गोष्ट हे विज्ञानमुळे समोर जाऊन राहिलं नवीन नवीन रिसर्च होऊन राहिले आणि त्यामुळे नवीन नवीन आपल्याला शोध लागून राहिले तसंच तंत्रज्ञान तंत्रज्ञान हे असं आहे की पहिले शेतामध्ये जाऊन निंदणी खुरपणी सगळं करावं लागायचं जसं की पेरणी करायचं म्हटलं की बैलबंड्याची गरज पडायची त्या बैलांना जुतून त्यांची पेरणी व्हायची आता तसं काही नाही आता सरळसरळ ट्रॅक्टर असतात त्याला हडंबा लावला की त्यानी पेरणी होतात खुरपणी होतात आता पहिलेसारखं तणनाशक वाज वाला यायचं आता तणनाशकाचं पण जास्त गरज नाही थोडा फवारा मारला की तणनाशक वाढत नाही काही नाही असं हे तंत्रज्ञाननी नवीन नवीन युक्ती सोचली आहे तशी तशी याा भारतामध्ये येतात आहे जर तुम्ही इच्छुक असेल तर तुम्ही पण इथे नवीन नवीन तंत्रज्ञान शिकायचं असेल तर तुम्ही येऊ शकता धन्यवाद